हॅलो तुम्ही एंजल पॅराडाईस स्कूलचे प्रिन्सिपल बोलताय का मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती तुमच्या स्कूलमध्ये के जी वनमध्ये करायची होती तो आता चार वर्षाचा आहे कसं आहे तुमची स्कूल काही सांगा तुमच्या स्कूलबद्दल हां ते कोट वगैरे नाही आहे का तुमच्या स्कूलमधून रोबोटिक क्लॅब काय आहे अच्छा अजून काय आहे हां आणि फी किती आहे तुमच्या स्कूलची एवढी जास्त काय काय डॉकुमेंट्स लागंन काय कमी नाही का फी फी काही कमी नाही अच्छा ठीक आहे येते मी